मी घेतलं मी घे मी घेतलेला मोबाइल मला जराही आवडलेला नाही आहे जे मी बघितलं होतं ते ते त्याच्यात नॉ नाही आहे आणि घरी येऊन पाहिलं तं तर त्याची कवर व्यवस्थित नाही आहे त्याचं चार्जर पण डॅमेज झालेलं आहे आणि मोबाइलला स्क्रॅच पडलेला आहे म्हणून मला ते आवडलेलं नाही आहे तुम्ही म्हणजे आमची फसवणूकच फसवणूक केली असं ग्राह्य झालेलं आहे श हा मोबाइल याची एम बी एम बीपण कमी आहे म्हणून मला ते आवडलेलं नाही आहे आणि त्या मोबाइलला स्क्रॅचेस पडलेलं आहे कवर पण व्यवस्थित नाही आहे त्याच्यातले फंक्शन पण कमी आहेत त्याच्यासोबत हेडफोनसुद्धा आलेलं नाही आहेत म्हणून मला ते आवडलेलं नाही आहे आणि तुम्ही असं अशा प्रकारे म्हणजे आमची भूलच केली असं जाणून आलेलं आहे तर आम्ही पैसे तर शिल जास्त दिलेले आहेत ना तरी त्याच्या मानाने आम्हाला ती वस्तू बिलकुल आवडलेली नाही आहे याच्यापुढे आम्ही य य तुमच्या दुकानात येउच हे पण सांगू शकत नाही तुम्ही